नमस्कार रुग्णालयाच्या व्यवस्थापनेबद्दल फार काय सांगायची काय गरज नाही पण आपण बघू शकतो की वैद्यकीय रुग्णालयामध्ये आपण बघू शकतो की जे शासकीय आहेत आणि जे निमशासकीय आहेत निमशासकीयच्या रुग्णाम रुग्णालयामध्ये एवढे स्ट्रिक्ट आणि नियम वगैरे असतात त्या सगळेजण फाल पालन करतात व्यवस्थितरित्या पूर्ण तिथं एकही त्यांच्या विरुद्ध आपण काही बोलू शकत नाही एवढं त्यांनी शिस्त वगैरे पाळतात की आपण त्यांच्या विरुद्ध आपण तक्रारही करू शकत नाही पण शासकीय रुग्णालयामध्ये असं आहे की कुठं पण शासकीय न रुग्णाला जाऊ शकतो की तिथं व्यवस्थित एकतर मार्गदर्शन होत नाहीत सगळ्यांना तिकडून वाटतं की गवरमेंट शासन त्यांना पैसे देतात म्हणून त्यांना ते तसं ठेवते म्हणून तिथं रुग्णालय जर रुग्णालयात जर कोणी पण असेल तिथं शिकाऊ डॉक्टर खूप असतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिकाऊ डॉक्टर असावं पण ज्या ठिकाणी रीस्क नाही तिथं तिथं शिकाऊ डॉक्टर असलं तरी चालते आता माझ्या अनुभवामध्ये एक असं घटना घडलं की माझ्या आजोबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये शासकीय हॉस्पिटल दवाखान्यात घेऊन गेलो होतो तर तिथं घरी येत असताना सगळं ऑपरेशन वगैरे सगळं झालं व्यवस्थित झालं घरी येत असताना टाका घा शिकाऊ डॉक्टर जो होता तो टाका घालत होता तर टाका घालत असताना आमच्या आजोबांना भूल वगैरे काय दिले नाही डायरेक्ट टाका घातले आहेत आणि टाका घालताना असं पूर्ण पोतं आपण कसं शिवतो त्या पद्धतीने त्यांनी शिवले आहेत म्हणजे माणसांचं काही त्यांनी असं हे ठेवलेच नाहीत शिकायचं म्हणून असं आपण प्राण्यांचं कसं आपन सांभाळ करतो तसं त्यांनी तयार करतो म्हणजे असं करायला बघतो पण तसा पण माणूस माणूस माणूसच असतो प्राणी नाही आहे तो दुसरा कुठला प्राणी नाही तो माणूस आहे माणूस प्राणी आहे तो तर त्याला सगळं सगळं असतं त्याला बोलता येतं तर आपण त्याच्याशी नीट वागावं उपचारामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण श् प्रत्येक ह्याच्यामध्ये न एक असा आहे की ते व्यवस्थितरित्या पूर्ण करत नाहीत डॉक्टर काहीजण म्हणतात काही ठिकाणी म्हणतात की आमच्या इकडे असे यंत्रणा नाही आहेत पण काही ठिकाणी यंत्रणा असून शकतो डॉक्टर असं पैसे काय नाही काढण्यासाठी खूप काही असं लोकांना त्रास होतं तिथं आणि एकतर दिवसभर कामात एकजण असल्यामुळं एकानं जर शेवटला कोणीतरी असं मदतीला जर मागितलं आणि त्याचं त्याला जर पटत नसेल तर ते त्याचा जो राग हा त्या जे ज्याचा काय दोष नसेल त्या दोष त्या जो रुग्ण असतो त्याच्यावरती प्रबळ पडतो त्याचा पूर्ण राग त्याच्या अंगावर येतो त्याच्या अंगावर काढल्यावर मग त्या रुग्णाचं काय होणार सांगा तुम्हीच हे असे यांची प्रक्रिया उपचारांची प्रक्रिया तर आहे व्यवस्थित आहेत पण खूप साऱ्या असं गोळ्या वगैरे देतात ज्याच्याने काहींचे साईड इफेक्ट्स पण होतात आतापर्यंत मी तसं बघितलं की काही ठिकाणी आहेत चांगली पण काही ठिकाणी जे गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट सुद्धा होतो तर माझा असा अपेक्षा आहे की तुम्ही शिकाऊ डॉक्टर असावं पण जिथं सिरीयस केस नसेल तर तिथं शिकाऊ डॉक्टर चालेल आणि माणसानं एक असं आपलं म्हणून सेवा करत जावा आणखी दुसरं असं सेवा म्हणून सेवा जर करायला गेलं तर कुठलीच गोष्टी चांगल्या पद्धतीनं होणार नाही कुठे ना कुठं तर अडथळा निर्माण होतच राहतं तर माझा हा निर्देश आहे आणि जास्तीत जास्त प्रत्येक खेडेगावात एक रूग्णालय असावं आणि एक दोन एक ॲम्ब्युलन्स नाही तर कमीत कमी तीन चार ॲम्बुलन्स तिथं असावं कारण ॲम्ब्युलन्स जर असेल तरच सगळं रूग्ण लवकरात लवकर त्यांच्या याच्यामध्ये जातं सगळ्यात मोठी अवस्था म्हणजे एक गर्भधारण जे महिला असतात डिलेवरी टायमिंगला जेव्हा बाळ जन्माला येतो त्यावेळेलाच काही ना काही तरी प्रॉब्लेम असतात त्यावेळी या तर त्या आईला त्रास होतो या तर त्या बाळाला त्रास होणार आणि दुसरं म्हणजे दुर्घटना एका ठिकाणी जर दुर्घटना घडलं असेल तर लवकरात लवकर जर त्याला रुग्णालयात आणलं तर तो माणूस जगण्याची त्याची टक्केवरी खूपच कमी होईल हेच माझं मार्गदर्शन आहे म्हणजे मला असं पुढे तुम्हाला सांगायचं की आणि कमीत कमी जरा कमी कर्मचारीपेक्षा जरा जास्त कर्मचारी ठेवा आणि कारण प्रत्येकांना ते मदत करू शकतात प्रत्येकाने काही मदत पाहिजे असते तरी मदत करू शकेन ह्या पद्धतीनं ठेवा हीच माझ्या अपेक्षा धन्यवाद